तर मी मिशोवरून एक ड्रेस ऑर्डर केला होता मला म्हणजे ना बघताच तो डोळ्यामध्ये मला असं एकदम असं शायनी वाटलं की हा ड्रेस किती भारी आहे किती प्रिटी वाटत होतं जे म्हणजे ज्या फोटोवरती तो शो केलेला एकदम सिम्पल होता सिम्पल म्हणजे पूर्ण ब्लॅक होता जवा मी तो ऑर्डर केला आणि जवा मी तो म्हणजे अनपॅक केला ना तो ड्रेस खरंच तो ड्रेसमध्ये ना म्हणजे त्याचा जो कपड्याची स्मुदनिंग किंवा ते कपड्यावरती जे लावलेले ते बटन्स होते ना बटन्स बोलू शकता कारण की त्याच्यावरती आणि साईडवर असे ना छोटेछोटे मोतीपण लावले होते कारण की कसं ते सिम्पलवरती म्हणजे एकदम थोडंसं क्लासिक लूकातो येत होता त्या ड्रेसला म्हणून मला तो ड्रेस जास्त आवडला आणि हेच की मला माजी मिसोची फस्ट ऑर्डर असल्यामुळे मला डिस्काउंटपण खूप भारी भेटला मिशोच्या फस्ट ऑर्डरवरती आहे ना आम्हाला नेहमी फस्ट ऑर्डरला आपल्याला डिस्काउंट भेटतो आणि त्या ड्रेसची एवढी खासियत होती की त्याची आहे ना जी घेर होती ना पूर्ण आणि त्याची लेन्थ आणि हाईट एकदम परफेक्ट होतं म्हणजे असं कशामध्ये नाही आहे की आपण बोलू शकतो की हे ऑनलाईन असल्यामुळे खराब निघाला किंवा हाईटमध्ये बेस्ट एक्सपीरियन्स होता माझ्यासाठी हा आणि अजून असे ड्रेस मागवेन आणि जर त्या ड्रेसचं जे मी बोलली ना घेर त्याची जी खालची डिजाईन होती ना मला ती अत्यंत आवडली कारण की त्यांनी ज्या वेमध्ये त्याची जे कटिंग्स केलेले ना खालून ते कसे एक म्हणजे असं प्रिन्सेसच्या ड्रेसचा लूक येत होता खालून आणि ते बोलतात ना असं म्हणजे क्लासिक लोकं जे जास्त वेअर करतात तर त्या टाइपमध्ये मला वाटला म्हणून मी ऑर्डर केला बट जेव्हा तो मी स्वत वेअर केला ना खरंच तो ड्रेस आहे ना इतका प्रिटी वाटत होता म्हणजे तो सिम्पल आहे असं बोलणारच नाही करण की बाबा हा किती सिम्पल आहे हेच्यामध्ये इतका भारी लूक येत होता जे ड्रेसमध्ये एक सिम्पलशी रिंग किंवा सिम्पलसा नेकलेस जरी घातला ना त्याच्यावरती तरी तो ड्रेस एकदम म्हणजे शायनी वाटत होता बिकॉज त्याच्यावरती जे छोटेछोटे मोती लावलेले होते ना त्याच्यावरून त्या ड्रेसला अजून जास्त लूक येत होता म्हणून मला तो जास्त प्रोडक आवडला माझा फस्ट जरी असला ना तरी हा माझा फस्ट प्रोडक माझा खूप बेस्ट प्रोडक्ट होता मी अजून असे ड्रेस मागवंल माझ्यासाठी आणि माझ्यासाठी हा खरंच खूप छान एक्सपीरियन्स होता आत्ता पर्यंतचा तर